चार सहा दोन हजार तेवीस पाच चार दोन हजार बावीस नऊ दहा दोन हजार एकवीस अठरा बारा दोन हजार एकोणवीस आणि पंधरा नऊ दोन हजार सोळा